दुसऱ्या शहरातील शाळा ह्या अंतराने फार दूर असतात त्यामुळे त्यांना येण्याजाण्याकरिसा येण्याजाण्यासाठी फार वेळ लागतो आणि आणि येण्याजाण्याच्या वाहनामध्ये भरपूर पैसा मोजलेला जातो तसेच त्या शाळेमध्ये वेगवेगळे पोशाख वेगवेगळे शूज आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे रोजचे मेनू ठरलेले राहतात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे जेवणाचे डबे आणावे लागतात परंतु त्या तुलनेत नगरातील शाळा ह्या मध्यवर्ती भागात राहतात त्यामुळे येण्याजाण्याकरता सोईस्कर भरतात तसेच त्या शाळेमध्ये ठराविक एका दिवशीचा एकच गणवेश ठरलेला राहतो इतर दिवशी वेगवेगळ्या गणवेशाची आवश्यकता नाही राहत तसेच त्या मध्यवर्ती असल्यामुळे येण्याजाण्यासाठी सोईस्कर तर पडतातच तसेच ह्या शाळेमध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजेच खेळा संबंधितल्या सर्व कृत्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे चांगल्या प्रकारे राबवले जातात त्यात इतर शहरामध्ये ह्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जात नाहीत त्या शहरामधील शाळेमध्ये जास्तीत जास्त हा अभ्यासावर आणि पुस्तकावर भर दिला जातो परंतु नगरातल्या शाळेमध्ये बऱ्यापैकी खेळ क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळी व्याख्याने तसेच वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आपल्या सुुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून विविध प्रकारचे नियोजन केले जातात आणि विद्यार्थी त्यामधून आपली कृती सादर करून आपल्या बुद्धीला वाव मिळेल अशा प्रकारचं कृत्य करतो